इन्स्पेक्टर चिन्मय सामंत हो मी तन्वी गावडे मला एक कम्प्लेंट नोंदवायची होती मला असे ऑनलाईन फ्राॅड्सचे मॅसेज आणि येत आहेत आणि माझं अकाऊंट सगळी अकाऊंट्स हॅक झाले आहेत आज सकाळपासूनच अचानक एक मॅसेज आला मला की युवं अकाऊंट बॅलेन्स इज डेबिटेड असं काय काय हो हां मी सांगते तुम्हाला आणि त्याच वेळी मला अजून एक मॅसेज आलेला तुम्ही फॉर्वर्ड केला केला आहे तो मी या वेबसाईटला हो म्हणजे बँक अकाऊंटमधले पैसे गेले एक लाख हो अच नाही मी सकाळी बँकमध्ये जाऊन आली त्यानंतर एफ डी केली त्याच्यावरती लोन काढलं त्यानंतर घरी आल्यावरती मॅसेज आला मला की की कॉल आला सर की तुम्ही लोन काढलं आहेत ना एफ डीवरती असं काही तरी नाही नाही हो हो सोशल मीडिया ह्याच्यात ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला बँक अकाउंट आणि मॅसेज वगैरे पाठवते ठीक आहे थँक्यू